माझं सर्वोत्तम रंगकाम जर म्हटलं तर सर्वोत्तम नाही म्हणता येणार पण लोकांनी त्याची प्रशंसा केलेली म्हणजे एक निसर्ग चित्र होतं ते निसर्ग चित्रामध्ये थोडं समुद्र दाखवलेला उगवता सूर्य दाखवलेला आणि एक रस्ता होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं होती आणि पिवळी आणि गुलाबी रंगाची फुलं झाडाला पण होती आणि ते खाली पण पडलेले पूर्ण रस्ता असा ते झाडांच्या आजूबाजूला फुलांचा सडा असा निर्माण झालेला प्लस त्याचे शॅडो वगैरे पण दाखवलेला ते पूर्ण करायला आणि ते मी आपलं ऑइल पेंटिंगमध्ये केलेलं तर ते पूर्ण करायला चार ते चार साडेचार दिवस लागलेले जर आपण वेळ बघायला गेलो तर पण आणि ते पूर्ण झाल्यानंतर भरपूर लोकांना आवडलं पण होतं